हॅलो ॲमेझॉन का मी तुम्हाला स्मॉर्टवॉचसाठी ऑर्डर केली होती तर त्या संदर्भात मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी की मी जे स्मॉर्टवॉच मागितलेला मागवलेला आहे तर ते मला काही असं पाहायला मिळेल का असं थोडं काही तुम्ही तसं पाठवू शकाल का काही आणि त्याची साईज कशी आहे काय आणि कधी पाठवाल तुम्ही ते त्याची तारीख अंदाजे ते एकदा कळलं म्हणजे मग मला पुढचं हे करता येईल पण आणि खराब निघू नये आणि जर काही त्याच्यात डिफेक्ट निघाला म्हणजे खराब जर निघालं काही तर तुम्ही वापस घ्याल का परत ते या संदर्भात विचारायचं होतं थोडं